आमच्या गावात गणपतीचं मंदिर आहे तिथे खूप लोकं येतात दर्शन करायला गार्डन आहे खेळणी आहे आणखी टेकडी आहे आमच्या घरापाशी बौद्धविहार आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठीजात मूर्ती आहे बोर धरण आहे पवनार आहे रिदुरामध्ये डॅम्प आहे तिथे खूप लोकं खायला येतात आणि खूप छान आहे खूप लोकं येतात